हॅलो हां सर बोला हां सर बोला हो हो सर हो सर बोला बरं बरं आत्ता साधारण सर भरपूर गर्मी असते म्हणजे जर तुम्हाला किल्ले वगैरे बघायचे असतील तर गर्मी असते आणि समुद्र आहे समुद्रपट्टा आहे त्यामुळं उष्णता असते बऱ्यापैकी आणि फॅमिलीसकट फॅमिलीबरोबर येत असाल तर थोडं त्रासिक वातावरण असतं म्हणजे हां असतं फिरण्यासारखं असतं पण तसं बघाल तर आत्ता थोडं गरम होतं त्यामुळं बरेचसे लो लोकं हा सीजन टाळतात पण नंतर तुम्ही बघाल तर पावसाळ्यामध्ये खूप सारी हिरवाई असते हिरवंगार असतं वातावरण नद्या नाले वाहत असतात डोंगरपट्टा हिरवागार असतो पण पावसाळ्यामध्ये पण काय होतं पाऊस भरपूर जोरदार असतो आणि मग गड किल्ले बघायचं झालं तर मग त थोडंसं निसरडं वातावरण आणि भरपूर पाऊस आणि पूर येणं याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जरा बेस्ट सीजन बोलाल तर तुम्ही साधारण हिवाळ्याचा जो सीजन आहे नोहेंबर डिसेंबर आपला हा जो आहे त्यावेळात तुम्ही येऊ शकतात सर आणि तेव्हा तो सीजन पण चांगला असतो वातावरण चांगलं थंड असतं तेव्हा तुम्हाला या हां तेव्हा तुम्ही ये येणं बेस्ट आहे हां सर हां सर जेव्हा मु आताला नाहीतरी फॅमिली आहे तुमच्या बरोबर लहान मुलांना जेव्हा सुट्ट्या पडतात दिवाळीची तेव्हा इकडे चांगला सीजन असतो तेव्हा गर्दी पण असते समुद्र किनारे पण भरलेले असतात आणि तो एक वातावरण चांगलं असतं जेव्हा तुम्ही येऊ शकत आहे आहेत आहेत ना सर हो किल्ले आहेत पाण्यामध्ये किल्ले आहेत जंजिरा किल्ला आहे अलिबागचा फोर्ट आहे नंतर समुद्र किनारे आहेत चांगले चांगले समुद्र किनारे आहेत म्युझियम्स आहेत मंदिर आहेत बरीचशी सर तर तुम्ही खूप चांगले दोन तीन दिवसाची ट्रीप इथे अरेंज करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तर मी गाईड करू शकतो इथे हो हो सर नक्की नक्की नक्की सर सर ते आमचं जे संस्था आहे त्यांनी ठरवून दिलेल्या मार्फत आम्हाला हजार रुपये पर दिवसाचे असतात एक हजार रुपये पर डेचं मानधन असतं आणि त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत आम्ही तुम्हाला तुमच्याबरोबर गाईड करतो आणि आम हां त्याच्यामध्ये आमचं जेवण आणि नाश्ता वगैरेचं पण हे तुमचा असतो असं दिवसभराचा प्रोग्राम आम हा आखलेला असतो आपला हां सर तुम्ही यायच्या मला एक चार पाच दिवस अगोदर कॉल केलात ना तर मी ॲवेलेबल राहू शकेन म्हणजे तुम्हाला इथलं सगळे ठिकाणं मी दाखवेल तुम्हाला तुमची ट्रीप चांगली एन्जॉय होईल असं मी फिरवू शकेन इकडे नक्की नक्की नक्की सर वेलकम सर